पाच नऊ दोन हजार दोन या साली आम्ही शिमल्याला फिरायला गेलो होतो त्यानंतर मग येते नऊ बारा दोन हजार अकरा त्यावेळेस आम्ही शेगावला गेलो होतो आणि ती खूपच यादगार यात्रा होती आमची त्यावेळेस कारण की जी पालखी होती आम्ही त्या पालखीमध्ये सहभागीसुद्धा झालो होतो आणि ती खूप मोठी गोष्ट होती माझ्या व माझ्या परिवारासाठी आणि त्यानंतर मग आहे अठ्ठावीस तीन दोन हजार एकवीस कारण की त्यावेळेस माझा जन्मदिवस हा आम्ही पुण्यात साजरा केला होता आणि पुण्यात म्हणजे अशा ठिकाणी केला होता म्हणजे जे डोंगराची काठ होती म्हणजे पाऊससुद्धा सुरु होता आणि आम्ही कॅम्पेन केला होता आणि त्या कॅम्पेनच्या इथे आम्ही आमचा जो माझा जो बड्डे होता तो सेलिब्रेट केला होता माझ्यासाठी खूपच यादगार दिवस होता आणि मग त्यानंतर येते तीन चार दोन हजार एक वी तीन चार दोन हजार बावीस हं यादिवशी लाईक जो लॉकडाऊन होता तो संपला होता आणि मी आणि माझा परिवार लाईक रेस्टोरंटमध्ये गेलो तो हा पण खूप खूपच यादगार दिवस होता माझ्यासाठी आणि आखिरमध्ये मग येते आपलं नऊ तीन दोन हजार तेवीस यादिवशी आम्ही परत पूर्ण परिवारासह लाईक फिरायला गेलो ओतो अणि फिरायला म्हणजे अम्युजमेंट पार्क म्हणजे आमचं फर्स्ट अम्युजमेंट पार्क होता आणि तिकडे आम्ही खूप सारे प्राणीसुद्धा बघितले खूप एन्जॉयसुद्धा केलं आणि खूप राइड्स वगैरे सुद्धा केल्या आणि राईड्स म्हणजे जे मोठ्यामोठ्या राइड्स असतात ते केलं तर तो खूपच यादगार दिवस होता म्हणून या पाच दिवस मला आठवण आहेत